दोन लाख बहात्तर हजार दोनशे तीस सहा लाख चाळीस हजार आठ लाख दहा हजार पंधराशे पाच लाख सहा हजार नऊ लाख नव्वद हजार